मराठीमध्ये बोलताना मला तर काही अडचणी आल्या नाही आहे कारण ती आमची मातृभाषा आहे मराठीमध्ये बोलताना लहान होतो तेव्हा अक् तिसरी चौथीत होतो तेव्हा बोलताना अडचणी आल्या उकार काना मात्रा जोडाक्षर बोलताना जोडाक्षर बोलताना अडचणी आल्या त्यामध्ये त्यामध्ये उच्चार करता नव्हता येत आणि वि वेलांट्या उकार शिकायच्या वेळेस थोडंसं अडचणी गेल्या होत्या आणि नंतर मग नंतर मग प्रयत्न करून बा आमच्या घरी अम् मातृभाषा असल्याच्या कारणानं आम्हाला एवढ्या अडचणी गेल्या नाही